मला आवडणारा अभय जोशी सरांचं एक पुस्तक आहे बाकी उरले बाकी उरते शून्य त्यामध्ये त्यांनी हे बाकी उरते शून्य म्हणजे आपले जे नक्षत्रं असतात त्याविषयी त्या लेखामध्ये माहिती दिलेली आहे त्यांनी त्यात सांगितले आहे की जेव्हा शेतकऱ्यांना पाऊस पाहिजे तो कुठल्या नक्षत्रामध्ये पडतो त्या नक्षत्रात जर तो पाऊस पडला नाही तर काय होते काहीच होत नाही फक्त बाकी शू न्य उरते असा हा शेतकरी आणि नक्षत्रांविषयीचा पुस्तकामध्ये लिहिलेला लेख आहे त्यानंतर बाळंतिणीचा तलाव हा सत्यजित कबीर यांचा लेख खूप छान आहे वाचण्यासारखा आहे त्यात अनेक भागही त्यांनी जोडलेले आहेत त्यानंतर मला पाककलेविषयी जे लेख येतात ते खूप आवडतात आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या कविताही खूप छान असतात त्यांचे लेखही छान असतात पाककलेविषयीच्या सर्व लेख मला आवडतात आणि ते मी दैनंदिन जीवनात उपयोगात आणण्याचा प्रयत्न करत असते खेळाविषयी त्यातल्या त्यात महिलांच्या खेळाविषयीची आवड आहे त्यामुळे त्यावरील लेख मी आवर्जून वाचत असते